मला फूल झाडांची रोपे खूप आवडतात आणि मी त्या रोपांची खूप काळजी घेते जसे की गुलाब जाई जुई मोगरा असे फुलांचे खूप झाडे आवडतात मला आणि माझ्या घरी सगळे पण फुलांचे झाडे आहेत मला मला हे फुले खूप आवडते प्रत्येक कल कलरचे गुलाबाचे फुलांची झाडे आहेत फुले आहेत मा माझ्याकडे आणि मी त्या झाडांची खूप काळजी घेते नियमित त्यांना पाणी घालते खत वगैरे त्यांना ड्र्रीप केलेले खूप काळजी घेते मी झाडांची आणि मला झाडे खूप आवडतात मी नर्सरीमधून रोपे आणून वेगवेगळ्या गुलाबांची मोगऱ्यांची खूप असे वेगवेगळे रोपे आणून लावलेले आहेत आणि त्यांना दररोज पाणी वेळेवर खत वगैरे वेळेवर सगळं व्यवस्थित त्यांची काळजी घेते